विजेशे धोके त्यात जे करंटचा जो सप्लाय बरोबर होत नसतो किंवा त्याचा जे विद्युत चार्ज बिघडला असतो आणि त्यात जो विजेचं धोक्या इलेक्ट्रिक बोर्ड शॉर्ट व त्यात आग ही लागू शकते किंवा त्यामध्ये कोणत्या वेक्ती फसला असेल तर त्याला अपघातही होऊ शकते बटणे बंद नाही केले किंवा असे कोणते वायर असतात जे कटले तुटलं पुटले असतात किंवा त्यात विजेचं प्रमाण जास्त असतं आणि जे खुल्ले वायर असतात त्यामुळे ही जा विजेचा धोका जास्त प्रमाणे असतो विजेचा झोका टाळण्यासाठी आपले मे जो मेन बटणे आहेत ते बघत राहायचे त्यात जो पल्ख किंवा बल्ब असतो याचे कॉड त्यामध्ये जो त्यामध्ये बरोबर जोडायचे किंवा नेहमी नेहमी बघायचं चेक करत रायचं की आपलं बटन बंद केले की नाही केले आणि